मी मिर्झा मोबाईल गॅलरीमधून रियलमी नार्दो थर्टी फाय जी मोबाईल घेतला होता त्याचा निगेटिव एक्सपिरियन्स सांगायचा म्हटलं म्हटलं तर असा आहे की एक मोबाईल घेतल्यावर तो एक वर्ष व्यवस्थित चालला आणि त्यानंतर त्याचा बॅटरी बॅकअप जो आहे तो फार कमी झाला त्याच्यानंतर तो आधी एका तासात चार्ज व्हायचा पूर्ण आता तो दोन ते तीन तास घेते त्याच्यानंतर त्याचा जो स्पीकर आहे तो स्पीकर लवकरच खराब झाला आणखी मोबाईलचा निगेटिव्ह एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे लहान लहान मुलांच्या हाती मोबाईल देऊन देऊन देऊन लहान मुलं त्याची ॲडि ॲडिक्श ॲडिक्शन झालं त्यांना त्याचं